बागकाम हा माझा छंद आहे कारण मला फुलं अतिशय आवडतात आणि ती फुलं विकत घेऊन दुसऱ्याच्या झाडाचे तोडून आणण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे मग त्यामुळे मी झाडं लावायची ठरवली मग मी सारखी ह्या नर्सरीत जा त्या नर्सरीत जा या मैत्रिणीच्या घरी बघ त्या मैत्रिणीच्या घरी बघ अशी वेगवेगळी झाडं बघून काही विकत आणली काही मैत्रिणींकडून फांद्या आणल्या आणि त्या लावल्या मग झाडं लावली की त्यांची काळजी तर घ्यायलाच पाहिजे झाडं म्हणजे आपल्या मुलांसारखी असतात मग त्यांची काळजी घेतली तर ती छान वाढतील आणि आपल्याला छान फुलं देतील असं मला वाटायला लागलं मग त्यात खूप छान वेळ जायला लागला मन रमायला लागलं मग झाडांची काळजी मी हळूहळू घ्यायला लागले त्यांना रोज पाणी देणं अधेमध्ये घट्ट झालेली माती मुळांच्या जवळची ती खणणं मग त्याच्यानंतर त्यांना काहीतरी म्हणजे बारीक किडे वगैरे हवेनं येतच असतात कळ्या किडायला लागल्या पानं किडायला लागली असं झालं की ती किडलेली पानं काढून टाकणं वाळलेली पानं काढून टाकणं मग त्या कळ्या काढून टाकणं मग नंतर जरासं कधी अधेमध्ये पावसामुळे वाढली तर त्यांना थोडंसं कटिंग करणं त्यांचं आणि त्यांना मग किडे झाले की मग ते औषध मारणं मग त्यात नवीन नवीन त्याच्यासाठी खतं जी नैसर्गिक खतं आहेत किंवा गांडूळ खत शेणखत ते देणं मग शेणखतं शेण वाळवून घालावं लागतं त्याला बारीक पावडर करून तसं घालायचं कधी चहाची पावडर धुवून घालायची काही झाडांना कधी थोडंसं आंबट ताक काही झाडांना लसूण आणि कांद्याच्या सालांचं केलेलं पाणी काही झाडांना आपला नैसर्गिक ओला कचरा त्यापासून घरात तयार केलेलं खत असं वेगवेगळी खतं जी जास्तीत जास्त नैसर्गिक आणि केमिकल विरहीत असलेली ती द्यायचा मी प्रयत्न केला आणि मग फुलझाडं खूप छान बहरायला लागली मला मोगरा आणि सोनचाफा अतिशय आवडतो आणि मग मोगरा बहरला की त्याचा एक मंद वास अंगणात बसलं तरी इतका छान यायचा की खूप छान वाटायचं मन प्रसन्न व्हायचं असंही उन्हाळ्यात बाहेर बसायला अंगणात मला खूप आवडतं वाऱ्याला त्यावेळेला त्या संध्याकाळी कळ्या मोगऱ्याच्या उमलत असतात आणि त्याचा वास फारच सुंदर मंद असा येतो आणि मग खूप मन प्रसन्न होतो माझ्याकडे बारा महिने फुलणारा कुंद आहे त्याची पण मी त्या झाडाची खूप काळजी घेते आणि ते मला झाड आवडतं कारण त्याला बाराही महिने चांदण्यांसारखी आपली पांढरी शुभ्र फुलं असतात कुंदाची आणि मग मग मैत्रिणी पण बऱ्याच नेतात घरी येऊन ती फुलं मला दे गं मला दे गं करून देवीला घालायला मग बऱ्याच मैत्रिणींना मी अनेकदा गजरे करून नेते घालायला मी स्वत घालते परत ग गावठी गुलाब आहे कलमी गुलाब आहे त्यांचे पण फुलं मी मैत्रणींना देते देवीला व्हायला स्वत ला डोक्यात घालायला मी पण घालते आणि त्यामुळं खूप छान वाटतं मला आणि अशामुळं काय होतं मन प्रसन्न होतं वेळ छान जातो आणि झाडं म्हणजे इतका जीव त्या झाडांवर जडतो की ती झाडं जर एखादं मेलं तर खूप मनाला लागतं वाईट वाटतं आणि त्यामुळं त्या झाडांचे मी फार अतिशय आपल्या मुलांसारखी काळजी घेते आणि पावसाळ्यात काय पाणी द्यायला लागत नाही पण हिवाळ्यापासून पाणी द्यावं लागतं त्याला आक्टोबरच्या पुढे अधेमध्ये त्यांना खणायचं वीटकरीची पावडर घालायची शेंड्यांचा चुरा कोकोपीट घरी थ खत तयार करायचं त्याच्यासाठी भांडं आणलं मग काय काय आणि बागेत ठेवण्यासाठी शोच्या वस्तू मिळतात त्या घेतल्या कुंड्यांचे स्टँड घेतले कुंड्या घेतल्या माती विकत घेतती ट्रॉली भरून आणि मग त्या माती अधेमध्ये बद बदलायला लागते असं करून करून झाडांची मी खूप काळजी घेते आणि त्यामुळं माझं मन प्रसन्न होतं देव्हारा सुद्धा फुलांनी वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी भरलेला बघून देवाची पूजा करताना मन प्रसन्न होतं छान वाटतं त्या फुलांमुळं जर वातावरणच घरातलं चेंज होतं वेगवेगळ्या कलरचे फुलं देव्हाऱ्यात वाहिलेली पाहून आणि मग बागेत सुद्धा बाहेर एक आपल्या अंगणातल्या बागेत फेरपेटका मारला की छान वाटतो त्याशिवाय सेंद्रिय भाज्या मिळायला लागल्या ज्या केमिकल विरहीत खतं घातलेल्या आहेत त्या त्यामुळं आंबाडीची तर दरवर्षी लव मी लागवड करते नंतर गोकर्णाची फुलं वेगवेगळ्या कलरची येतात नंतर ह्याची कोरांटीची फुलं येतात न गुलबक्षी येते आपोआप नंतर कर्दळ जास्वंदी त्याचे पण भरपूर कलर आहेत माझ्याकडे गावठी गुलाबाचे दोन कलर आहेत आणि सेंद्रिय भाज्यांमुळं आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि त्या खायला गोडीला चवीला खूप छान लागतात त्यामुळं ते तो एक नादच लागल्यासारखा झालेला आहे की आपण आपल्या घरात भाज्या पिकवायच्या आणि त्या खायच्या मग मिरचीची झाडं आणून लावली वांग्याची झाडं लावून आणून लावली टामॅटोची लावली आणि मग असं सारखं घरातलं मिळायला लागलं लिंबाचं लावलं लिंबं मिळतात मग वेगळीवेगळी फळांची पण झाडं लावली आहेत नारळ नारळाचं झाड लावलेलं आहे ते खूप मोठं झालं आहे आणि ते आता नारळ आम्हाला घरात पुरून उरतात बाहे राहिलेले आम्ही विकतो नाहीतर मग ते नारळ जर घरात ठेवून थोडे दिवस वाळवून मग फोडून तेचं खोबरं वाळवून थोडंसं शुद्ध खोबरेल तेल आम्ही स्वत साठी घरात तयार करून आणतो नंतर किसून वाळलेलं खोबरंही ठेवतो मग ते मसाला चटण्या करायला आम्हाला वर्षभर उपयोग येतं आणि आम्हालाच नाही तर आमच्या अगदी जवळचे नातेवाईक नणंद बहिणी यांना पण मी ते खोबरं देत असते द त्यामुळं असं सगळं आरोग्याला चांगलं आणि सैंद्रिय प्रकारचं आम्हाला मिळतं आणि त्यामुळे काय होतं तं की छान वाटतं आणि आपलं शरीर पण चांगलं राहतं आणि मन प्रसन्न होतं